व्हिडिओ गेमचं जाळं पसरत आहे लहान वयातच विद्यार्थ्यांचा त्यांचं आकर्षण वाटून ते तासनतास त्यावर खेळताना दिसतात ज्याऐवजी त्यांनी मैदानावर जाऊन खेळणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ ग्रे गना गा व्हिडिओ गेम हा एक मायाजाल होऊ पाहतो आहे खरं तर थोडा वेळ ठीक आहे मनाच्या विरंगुळ्यासाठी मात्र जास्त वेळ देणं हा डोळ्यांवर परिणाम करणारा किंवा शरीरावर परिणाम करणारा भाग ठरू शकतो लहान वयातच विद्यार्थ्यांना लठ्ठपणा सारखे आजार व्हायला लागले आहेत ते त्या जागीच बसून खातात आणि तिथेच पुन्हा खेळतात अशा वेळेला शरीराला हालचाल न मिळाल्यामुळे अन्नपचनासारख्या क्रिया ॲसिडिटीसारख्या गोष्टी आजार होणं म्हणजेच पोटात दुखतं बरेच जणांना डोकं दुखतं आणि अस्वस्थ वाटतं मन तिथे एकाग्र केल्यामुळे नंतर दुसऱ्या कामात किंवा अभ्यासात मन एकाग्रता करताना अडथळा निर्माण होतो हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि गंभीर बाबी आहेत ज्या चष्मा लागण्यासारख्या गोष्टींना तर सामोऱ्या नेतातच पण मेंदूवर परिणाम करण्या इतपत गोष्टी घडू शकतात मला आवडणाऱ्या गेमबाबत म्हणाल तर एखाददुसरे छोट्या मुलांचे मॅचिंगसारखे गेम किंवा एखादा खेळ असण्यासारखा कधीतरी पूर्वी खेळत असेन पण आता सध्या तर विडिओ गेम नाहीच खेळत त्यामुळे त्याबद्दल बोलणं योग्य राहणार नाही मात्र ह्या लहान वयात बच्चे कंपनींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांनी व्हिडीओ गेमच्या ह्या मायाजालात न अडकता स्वतःला लवकरात लवकर सावरून बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे कारण बरेचदा पबजीसारख्या गेममधून विद्यार्थी हे जीवावर बेतण्या इतपत त्याला स्व त ला त्यांनी त्यात बुडवून घेतलं आहे तर याचा पुन्हा कुठेतरी विचार होऊन त्या गेम्सच्या बाबत नवीन नियम येऊन किंवा त्याला लॉक्स येऊन अशा काहीतरी गोष्टी होणं गरजेच्या वाटतात